भारताचा इतिहास हा खूप मोठा आणि महान इतिहास आहे भारत देश हा गुलामगिरीतून मुक्त झालेला देश आहे भारतामध्ये अनेक संघर्ष करण्यात आलेली आहे स्वातंत्र्यासाठी खूप लढाया लढलेल्या आहेत अनेक समाजसुधारक आणि नेत्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्यासाठी समाजसुधारकांनी समाज सुधारण्यासाठी योगदान दिलेलं आहे महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योति सावित्री ज्योतिराव फुले यांनी खूप योगदान दिलेलं आहे स्त्री शिक्षणाला त्यांनी पुढे घेऊन आलेल्या आहेत हा त्यानंतर स्वातंत्र्यासाठी खूप लढाया लढलेल्या आहेत ज्यामध्ये भगतसिंगांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा तुरुंगामध्ये गेलेले आहेत स्वातंत्र्यासाठी असेच काही नेते आहेत ज्यांनी लढाया लढून भारतासाठी खूप योगदान दिलेलं आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस जो वर्ष आहे हा भारतासाठी स्वातंत्र्य वर्ष म्हणून ओळखला जातो आहे ज्यामध्ये खूप नेत्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे महात्मा गांधीजीनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे महान नेते आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत ज्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी खूप अमूल्य अशी कामगिरी केलेली आहे